ॲक्च्युली माझ्या घरीच गाणं आहे माझी आई सौ नीता रानडे ही गेली अनेक वर्षं गाण्याचे क्लासेस घेते आहे त्यामुळे मी तिच्याचकडे घरीच होतं त्यामुळे कानावर सतत सूर पडायचेच आणि त्यामुळे मी गायला लागले आईने मला बसवलंच ॲक्च्युली की आता शिक म्हणून मग मी बसले आणि गाणं शिकायला सुरवात केली मी खरं माझी आवड शास्त्रीयपेक्षा सुगमकडची जास्त आहे सुगमकडे ओढा माझा जास्त आहे त्यामुळे माला सुगम शिकायची खरं तर इच्छा होती पण एक फार महत्त्वाचं सूत्र आईने मला सांगितलं की सुगम असो किंवा इतर कुठलंही म्युझिक असो त्याच्यासाठी शास्त्रीयाचा एक बेस असणं आवश्यक आहे म्हणून खरं तर मी शास्त्रीय शिकायला सुरवात केली आणि मग त्याच्यामध्ये अर्थातच आवड हळूहळू आपण शिकत गेलो की आवड हळूहळू डेव्हलप होत जाते तशा ह्याने आवड डेव्हलप व्हायला लागली सुरवातीला कंटाळा आला काय ते सारखं सा रे ग म म्हणायचं वगैरे फार नंतर कळलं की त्या सारेगममध्येच अख्खा रियाज लपलेला आहे पण त्याच्याकरता एक मेचॉरिटी यावी लागते ती मेचॉरिटी आली तेव्हा त्यातलं मला गोडी कळायला लागली मला त्यातली आणि मग अजूनही विचाराल तर मैफिली फारशा अटेंड नाही करत मी मला मैफिली या सुगमच्याच अटेंड करायला जास्त आवडतात पण मग जेव्हा अगदी जसराजजींची वगैरे अशी तान सहज कानावर पडली तर डोळे बंद करायचे आणि त्याचा आनंद घ्यायचा मी आनंद घ्यायला शिकले याच्यातून संगीतातून आणि संगीत हे आपल्याला कुठल्या दुःखातून कसं बाहेर काढेल ही ताकद संगीतातच आहे म्हणजे असं म्हटलं गेलं आहे की मेंदूतल्या असे असे काही कानाकोपरे आहेत की एखादा पेशंट असेल मानसिक मनोरुग्ण असेल तर म्युझिक थेरपीने तो बरा होतो आणि मलाही आयुष्यात असे काही प्रसंग आले तिथे असं फक्त भीमसेनजींची भैरवी लावायची आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे मिसळून जायचं स्वतःला आणि आपण येतो बाहेर त्याच्यातून तर संगीताने मला खूप दिलेलं आहे या प्रवासात बाकी विचाराल तर राग वगैरे असे विचाराल तर माझ्या आईच्या आवडीचा राग विभाज आहे पण तो मला कधीच फारसा आवडला नाही मला कंस प्रकार जास्त आवडतात मालकंस आहे चंद्रकंस आहे मालकंस जास्त आवडतो भैरवी तर अर्थातच म्हणजे असाय माणूसच विराळा आहे की ज्याला भैरवी आवडत नाही पण मला मालकंस म्हणजे कंस प्रकार आवडतात आणि पूर्वी मारवा तोडी ह्या थाटातले राग थोडे माझ्या जास्त आवडीचे आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि इच्छा खूप असली तरी मी मात्र माझ्या गळ्यातून ते राग नाही काढू शकत की त्या रागांवर त्या सुरांवर एक विशिष्ट प्रकारची कमांड असावी लागते म्हणजे तो कोमल रे जरी असला तरी मारव्याचा वेगळा आणि पूरीयाचा वेगळा मला आठवतं पण आहे माझ्या परीक्षेमध्ये जेव्हा उपांत्य विशारदची परीक्षा होती मला त्यांनी पूरिया गायला लावला आणि मलाही कळलं नाही मी मारव्याचे सूर लावलेले होते आणि ते परीक्षक माझ्याकडे बघून चार चार वेळा मला म्हणत होते तू चुकीचं म्हणत आहेस तू चुकीचं म्हणत आहेस मग माझ्यानंतर लक्षात आलं की तो रिषभ लावण्याची जी पद्धत आहे तीच माझी चुकत होती मग जरा जेव्हा गंधार आणि निषादावर जेव्हा जरा ठेहराव घेतला षड्ज लावला व्यवस्थित तेव्हा कुठे तो माझा पूरिया लागला त्यामुळे माझी या रागांवर कमांड खचितच नाही आहे कमांड नाहीच आहे तशी पण कम्फर्टेबल म्हणाल तर मी जरा कंस प्रकारांमध्ये जास्त कम्फर्टेबल आहे तिथे मी जास्त चांगल्या प्रकारे गाऊ शकते